उन्हाळ्यात पिण्यासाठी सर्वात आवडीचे माझे पेय म्हणजे ताक आहे कारन ताक हे जे आहे ते शरीरातील संपूर्ण हीट काढून टाकण्यास मदत करते तसंच ताक बनवण्यासाठी सगळ्यात मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे दूध दुधापासून दही लावलं जातं आणि ह्या दह्याला घुसळून घुसळून त्याचे ताक तयार केले जाते उन्हाळ्यात सर्वच ठिकाणी आता आपल्याला लस्सी ताक कोकम हे वेगवेगळे पदार्थ मिळतात मात्र त्यातील ताक हे माझ्या आवडीचं आहे कारण त्यातल्यात बघितलं तर मसाले ताक तर खूपच म्हणजे शरीरासाठी चांगले असते आणि चवीलादेखील चांगले असते आणि ह्यामुळे आपल्या शरीरातील हीट कमी होण्यासाठी मदत होते

म्हणून हे ताक माझ्या आवडीचं पेय आहे